खरं तर स्वैंपाकामध्ये मला जास्त वेळ घालवायला आवडेल नाही पण क फार कमी म्हणजे मी एक तास सैंपाक या या पाककलाकृतीमध्ये घालवू शकते आणि मी सगळ्यात चांगली बारकाईने पाहलेली किंवा बारकाईने केलेली रेसेपी म्हणजे केक पेकिंग केक बनवणे खरं तर केक बनवणे यातमध्ये आपल्याला पहिले लागणाऱ्या गोष्टींचे प्रमाण नीट आखून पाखून चासपून घ्यावे लागते ज्यामुळे आपण ते घेतलेले प्रमाण वेव वेळेवं सोयीस्कर रूपात मिळते आणि ते मिळाल्यावर आपण व्यवस्थितपणे केक बेक करणे ही एक खरंच कला असते आणि रेसि आणि केक हा बनवल्यावर तो उत्तम टेस्टी होण्यासाठी केकमध्ये टाकलेल्या पदार्थांचे प्रमाण अत्यावश्यक असते केकमध्ये तसेच आपण कोको पावडर बेकिंग पावडर दूध आज जर आपण बिस्किटचा केक बनवत असेल तर बिस्किट आणि बाजारात रेडिमेट मिळणारे प्रिमायसेस जे आपण केकसाठी वापरतो तसेच केक सजवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला मिळतात वेगवेगळ्या क्रीम्स वेगवेगळे फ्लेवर्स ते कुठले चांगले आहेत कसे आहेत हे नीट तपासून घेणे आणि ते तपासून घेतल्यानंतर त्याची एक्स्पायरी डेट बघणे ज्याच्यामुळे ते खराब हो झालेले आहेत का हे पण चेक करावे लागते तसेच केक बनवणे ही कला असल्याबरोबर मी आ आम बोलले आहे आणि केक जेव्हा बनतो तेव्हा तो इतका खुलून पफीनेस त्याला द्यावी लागते जेव जितका चांगला तो दिसायला असतो तितकाच चांगला तो खायलासुद्धा असला पाहिजे आणि केक ही अशी गोष्ट आहे जी कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही प्रसंगी आपल्याला आनंद मिळवून देऊ शकते